हॅलो अडगोळे चिकन पोल्ट्री काय चिकन पाय होते एक शंभर नग पाहिजे होते शंभर कोंबड्या पाहिजे आहेत किती कुलोची कोंबडी आहे तुमची तरी अंदाजे किलो पडेल बर बर जरा कमी वजनाची भेटणार नाही आपल्याला एक शंभर एक पाहिजे होत्या म्हणजे जवळपास शंभर एक सव्वाशे किलो होईल द्या असं पाहिजे होतं कारण की आमच्या इथे मोठा कार्यक्रम आहे कटिंग करून द्या आम्हाला तरी चालते तसं ते रेट सांगा कटिंगचा सुद्धा हां हां हो हो हो त्यांनीच मला तुमचा नंबर दिला होता याच्याकडं कोंबड्या भेटतील आपल्याला चांगल्या दरात आणि चांगल्या देखण्या कोंबड्या भेटतील म्हटले तुम्हाला फोन गेला होता हां खडकी कोंबडी भेटतील काय आपल्याला खडकी कोंबड्यांचे एक वीस नग पाहिजे होते जिवंत कोंबडी कसा रेट पडेल खडकी कोंबडीचा हां पण आपल्याला विश्वासातली कोंबडी पाहिजे विश्वासातलं पाहिजे म्हटलं आपलं ओरिजनल पाहिजे कारे हा आपल्याला बॉयलर कशी पडते एक कोंबडी

सोलून सकट देणार का चालेल चालेल शंभर शंभर शंभर ते सव्वाशे किलो होईल असं आम्हाला पाहिजे होत्या कारण की आमचा एक मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये बिर्याणी आणि चिकन तंदूर असे तीन प्रकार आहे आणि खडक्या कोंबडीचा रस्ता असणार आहे त्यामुळे आम्हाला खडक्या कोंबडी आणि बोईलर दोन्ही लागणार आहे हां मी माणूस पाठवून देतो हां बरोबर मी माणूस पाठवून देतो बिर्याणीला पिस मोठे पाहिजे आहेत आणि सिक्स्टी फायला पिस मिडियम सैल पाहिजे आहे हां चालेल की आता आम्हाला तुम्हाला अंदाजे सांगतो आम्हाला तरी प शंभर कि सव्वा सव्वाशे किलोमध्ये पंचवीस किलो जे एक समजा खडकी कोंबडी धरला तर तर शंभर किलोमध्ये आम्हाला नाही म्हणलं तरी पन्नास किलो हे पाहिजे बिर्याणीला पाहिजे एक पंचवीस किलो सिक्स्टी पंचवीस ते तीस किलोच्या आसपास सिक्स्टी पायला पाहिजे आणि उरलेलं पंचवीस किलोचं काय सुकं सा वेगळे ते आमचं ते रेग्युलर कळंब क ते कटिंगमध्ये पाहिजे ते आम्हाला तेवढं बिर्याणीचे पीस फक्त मोठे पाहिजे कारण बिर्याणी होणार आमची चा पन्नास किलो आमचं अठ्ठावीस फेब्रुवारीला आहे त्या हिशोबानं आम्हाला हां उमडीचा चांगल्या कुठल्या बघून आम्हाला जरा असं ना अगदी विश्वास आहे ना द्या तेवढे चाल ठीक आहे

खडक्या कोंबडीचच आम्हाला जास्त हे आहे चालेल की चालेल हो पैसा आम्ही तुम्हाला कॅशमध्ये देऊ मी उद्या तुमची भेट घेतो मंगळवारी संध्याकाळी चालेल चालेल चाल धन्यवाद धन्यवाद पतिक लोळगे चालेल चालेल चाल चाल ओके धन्यवाद सर धन्यवाद